नमस्कार मी आत्ता ॲमेझॉनसारख्या एका ऑनलाईन ॲपवरून एक कपड्याचं प्रॉडक्ट मागवलं होतं त्या संदर्भात मला एक खूप सकारात्मक अभिप्राय हा द्यायचा आहे आणि माझा अनुभव शेअर करायचा आहे मला पर स्वतःला प्रचंड खरेदी करायला आवडते आणि ती वेगवेगळ्या माध्यमातून करायला आवडते मुळात मी दादरला राहत असल्यामुळे दादर हे एक खरेदीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं खूप वेगवेगळ्या पद्धतीची खरेदी करायला जगभरातूनच म्हणायला हरकत नाही दादरला लोक येतात कोणी वेगवेगळ्या जातीपंथाचं असतं कोणाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आणि दादर म्हटलं की जास्त करून दादरची जी खासियत आहे ती म्हणजे एक पारंपरिक साज त्यामुळे त्या पद्धतीचे कपडे त्याला लागणारे अलंकार ह्या सर्व गोष्टी अतिशय वेगवेगळ्या दरात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध दादरमध्ये होत असतात तर तसाच मला माझा एक अभिप्राय तुम्हा सगळ्यांशी मला शेअर करायचा आहे एक खूप सकारात्मक अभिप्राय की आत्ताच मी जसं मी म्हटलं तसं की मला स्वतःला खरेदी खूप आवडते आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी करायला आवडते काही ठिकाणी मी दुकानात जाऊन खरेदी करते काही वेळा मी ऑनलाईन मागवते पण या वेळेस थोडा एक बदल म्हणून मला असं वाटलं की एखादा आपण कपड्याचाच एखादा प्रकार ऑनलाईन मागवून बघूया त्याच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आणि मुंबईसारख्या धावपळीच्या जीवनात आणि जगण्यात आपण जगत असतो की जिथे घड्याळाच्या काटावरती मुंबई चालत असते त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना किंवा मुंबईकराला अतिशय घडयाळाच्या काट्यावर चालायला लागतं त्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात दुकानात जाऊन एखादी एखादे कपडे किंवा एखादी वस्तू घेण्यास कंटाळा येतो कारण आपण सकाळी जे घडयाळ्याच्या काट्यावर चालत असतो ते आपण रात्री परततो त्यामुळे एकदा मला असं वाटलं की आपण एकदा एखादं ऑनलाईन कपड्याचं प्रॉडक्ट मागवून बघूया तर तसंच मी आत्ता एक छान पंजाबी ड्रेस विद दुपट्टा असा ऑनलाईन मागवला आणि त्या संदर्भात मला अभिप्राय द्यायचा आहे की तो इतका छान निघाला म्हणजे जसा मला अपेक्षित होता तसा मला तो ड्रेस मिळाला आणि आता माझा स्वतःवरचा आत्मविश्वास आणि त्या ज्या कंपनीतून किंवा ज्या ब्रँडचा मी ड्रेस घेतला त्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास आणि त्यांची कपड्याची कॉलिटी ज्याला आपण म्हणतो की एखाद्याला एखाद्याबद्दलचा अभिप्राय देणं तर तसं मला एक आपण रेटिंग शब्द जो म्हणतो की किती स्टार तुम्ही त्या प्रॉडक्टला द्याल तर मला हे पाच स्टार त्याला द्यावेसे वाटत आहेत की अतिशय घरबसल्या आपल्या दारापर्यंत आपल्या आवडीची वस्तू आल्यावर जो सुखद आपल्याला धक्का बसतो तसा मला ही वस्तू मागवल्यावर मिळाला धन्यवाद